हा तुमची पानीपुरीची सेंटर कुठं आहे बरं तुमच्या सेंटरचं नाव काय आहे असं आहे का आम्हाला ऑर्डर द्यायची होती पाणीपुरीची भेळपुरीची आणि शेवपुरीची पाणीपुरी कशी प्लेट आहे आणि शेवपुरी कशी प्लेट आहे आणि पॅटीस कसं प्लेट आहे आणि शेवपुरी ठीक आहे तर आम्हाला एक शंभर दोनशेचे पाहिजे होती बघा ऑर्डर द्यायची होती शंभर अर्जंटमध्ये भेटू शकेल का बरं हां म्हणजे कसं आहे आमच्या इथं अडीचशे लोक आहेत ना त्यांना ते आम्हाला कार्यक्रम ठरला होता थोडासा तर त्यासाठी ते पाहिजे होते मग आम्हाला शंभर पाणीपुरी द्या आणि भेळपुरी शं पन्नास द्या आणि शेवपुरी पण शंभरच द्या हां हो पॅक करून ठेवा आमच्या घरची कोणतरी येऊन तुम्हाला घेऊन जातील आणि हे का बदाम शेक आहे का बदाम शेक ते हां त्या बदाम शेक पण एक शंभर दोनशे पाठवून द्या हां तुमचं काबरा नगरला नेमकं कुठे म्हणलात तुम्ही मारुती मंदिरपाशी बरं बरं आमच्या घराचा पत्ता व्यंकेटशा नगर ए ल योगेश्वरी निवास च्यामध्ये मारुती मंदिराच्या समोरचं आमचं पण हो फोनपे करू का तुम्हाला ऑनला ऑनलाईन टाकलं तर जमतं आहे किंवा हां आणि कसं चांगले आहेत ना म्हणजे असं आणि हां पाणी गोड आंबट बरोबर द्या म्हणजे नुसतं तिखट न देऊ नका काय एखादी तिखटही असू शकते जास्त तिखटही जमत नाही ठीक आहे मग मी ठेवते मग आता